होय नक्कीच पेट्रोल दरवाढीमुळे माझ्या बाईकवर खूप परिणाम झाला कारण पूर्वीला पन्नास रुपये लीटर पेट्रोल होतं आज एकशे दहा रुपये पेट्रोल आहे थोडं खिशाला चांगलीच कात्री बसली आणि जर मला मी प्रायव्हेट जॉब करतो गावाकून इथे यायचं तर मला वीसपंचवीस किलोमीटर आहे वन साईड पन्नास किलोमीटरवर मला रोज शंभर रुपयाचं पेट्रोल लागतं मला पगार आहे दहा हजार रुपये मला जाण्यायेण्यातच तीन हजार रुपये महिना लागतो हेच पेट्रोल जर पन्नास असतं तर माझे दीड हजार रुपये वाचले असते त्यामुळं मी इंधनाचा वापरदेखील आता कमी करतो आणि जर हे जर पन्नास रुपये असतं उलटपणे जर सांगायचं ठरला तर मी खूप फिरलो असतो ते वाढल्यामुळं आता मी बरोबर तिथून माझ्या जॉबवर येतो आणि जॉबपसून घरी जातो याने पर्यावरणवर जो हानिकारक होत होता हानिकारक तर तो आता होत नाही आहे